आमच्या यवतमाळ जिल्हामध्ये एक परिषद आहे त्या परिषदेचं नाव आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही नव परिषद ही नवनवीन म्हणजे जे यु युवा पिढी आहे म्हणजे यंग यंग माणसं आहे त्यांच्यासाठी खूप सारी नवनवीन उपक्रम राबवत असते ती कधीकधी स्पोर्टच्या पद्धतीने वापरते कधीकधी ती आपल्या एन्व्हायरमेंटबद्दल माहिती देत असते आणि नवीन पिढीला ती मोटिवेट करत असते की तुम्ही झाडे लावले पाहिजेत तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एका योग्य दि दिशेने तुम्ही तुमचा प्रवास केलेला हवा रोजगार रोजगार रोजगार ती एकच नाही ए वी बी पी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तीच नव्हे तर विविध अशा योजना सरकार आम्हाला देते आमच्या आमचे जे कलेक्टर आहे ते आम् आम्हाला वेगवेगळ्या विकासासाठी वेगवेगळे रोजगार उपलब्ध करून देतात शिक्षणासाठीसुद्धा आम्हाला आता सरकारने तर नवीन आता शु सुरू केलेले आहे की सातव्या वर्गापर्यंत मुलगा असो वा मुलगी मुफ्त शिक्षण अशी योजना केलेली आहे मला तरी वाटते की आमच्या जिल्ह्यात तरी तरुणांना वाव मिळवण्यासाठी वेगवेगळे उप उपक्रम रा राबवले जातात